हा सर ते आपल्याला आपल्या गावामध्ये आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवायचा होता हा तर ते आपण लक्षाते आहे ना वाटतं हा आम्हाला या महिन्यामध्ये वीस तारखेला ठेवायचा होता आपल्याला आमच्या गावामध्ये कार्यक्रम तर तुमची फीस वगैरे किती आहे सर पन्नास हजार रुपये का आणि सर तुम्ही कोणत्या विषयवर बोलणार आहात बरं बरं त्याच विषय बोलणार का आणि तुम्ही सर कधी म्हणजे तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमची फी आणि नंतर समजा तुम्ही समजा गाडीने तुमच्या एक्स्ट्रा काही चार्ज वगैरे द्यावा लागते काय खर्च नाही त्याचं हा किती लागतेली एक्स्ट्रा चार्जेस त्याचे बरं ब चारपाच आणि सर तुम्ही कुठून येणार आहेत वीस तारखेला बरं आणि सर ते कार्यक्रम म्हणजे आपण सकाळी दुपारी तुम्ही कोणत्या वेळामध्ये ठेवायचा तुम्हाला जसा वेळ असेल संध्याकाळच तर टायमिंग सर अंदाजे आम्हाला ते अरेंजमेंट लावावं लागंल ना सहा ते आठमध्ये का बरं बरं अजून सर दुसरे कोणी वक्ता वगैरे तुम्ही सोबत घेऊन येणार आहात का तुम्हीच मोटिवेट करणार आहात आणि आणि तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था तुम्ही तिकडूनच करून येणार आहात का आम्ही आम्ही करावी इकडे जेवणाची व्यवस्था ती बरं बरं तुम्हीच करून येणार का गाडी फोर व्हीलर आहे का टू व्हीलर आहे तुमच्याकडे बरं बरं बरं चालते चालेल बसाल ते मग या गाडीचे गाडीचे पैसे वगैरे किती घेणार आहात तुम्ही पाच हजार रुपये का बरं बरं हा गिफ्ट वगैरे तुमचा सत्कार करण्यासाठी गिफ्ट वगैरे तुम्हाला काय द्यायचं आणि काय घेऊ तुमच्यासाठी का नाही का फक्त चालते चालते ठीक आहे सर ठेऊ का